नमस्कार सर मी सांगलीमधून बोलतो आहे सोशल मीडियावरून आपली रील पाहिले आणि आपल्या हॉटेलबद्दल समजलं आम्ही मित्राच्या बड्डे पार्टीचं सेलिब्रेशन आपल्या हॉटेलमध्ये करायचं म्हणत होतो तर तेरा तारखेला आपलं लॉन अवेलेबल आहे का हे विचारायला फोन केलेला आम्ही जवळजवळ तेरा ते पंधरा लोक आहोत आणि बड्डे सेलिब्रेशन त्यानंतर ना थोडा डान्स वगैरे आणि त्यानंतर ना आम्ही जेवण करणार होतो तर जेवणामध्ये काय काय मेनू अव्हेलेबल आहेत आपल्याकडे मला पनीर टिक्का आणि काजू मसाला त्याचबरोबर रोटी चालेल हो जिरा राईस तर याचं आम्हाला जेवणामध्ये काय डिस्काउंट मिळेल का सर की आम्ही बाहेरून ऑर्डर करावं लागेल ठीक आहे टेन पर्सेंटमध्ये ओके आणि पार्किंगची काय सोय आहे आपल्याकडे अच्छा आमच्या फोर व्हिलर्स आहेत आणि एक ट्रॅव्हल्स आहे ओके चालेल तर संध्याकाळी कितीपर्यंत चालू असणार अच्छा चालेल नऊपर्यंत ओके आमचा कार्यक्रम आम्ही ना दहापर्यंत करणार होतो तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता का गेटचा टाईमिंग हो ओके याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय सर्विस देऊ शकता का आम्हाला जेवणाव्यतिरिक्त लॉन्सोबत अच्छा पाणी आणि लाईट्सचं ओके ओके ठीक आहे चालेल लॉनऐवजी हॉल बुक केला तर त्याचे चार्जेस कसे पडतात सर आणि लॉन्चे चार्जेस किती आहेत शक्यतो आम्ही लॉनवरच सेलिब्रेशन करायचं म्हणत होतो तर आम्हाला टेबल चेअर्स आणी लागतील ते आहेत ना अव्हेलेबल आपल्याकडे ओके मग तेरा तारखेला आम्ही पाच वाजता येईन आणि दहापर्यंत हवं आहे आणि पेमेंट ऑनलाईन की कॅश ओके ऑनलाईन करेन बेस्ट मला पण कम्फर्टेबल पडेल आणि सर आम्हाला या इवेंटचे जी एस टी इनवाईस पाहिजेल बिल हवं आहे चालेल जी एस टी नंबर मी तुम्हाला व्हॉट्सअप करेल थँक्यू